हो माझ्याकडे एल पी गॅस कनेक्शन आहे पहिले महिलांना चुलीवर स्वयंपाक करायचा पूर्वी लाकूड वापरण्या्पेक्षा हा अनुभव खूप छान आहे आणि नसल्यास तो खूप अडचणी असतात लाकूड ओलं होतं पावसाळ्यात चूल पेटत नाही खूप त्रास असतो महिलांच्या डोळ्यांना त्रास होतो अडचणीला धुरा धुरांचां सामना करावां लागतो जसं गॅसवर एल पी जी च्या कनेक्शनवर आपण शेगडीवर एका वेळेस दोन गोष्टी करू शकतो जसं चुलीवर एक गोष्ट एका वेळेला स्वयंपाकालाही वेळ लागायचा आणि पटकन होत न्हवतं चूल पेटवणे पाणी तापवणे सगळं त्या चुलीवरच अवलंबून असल्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला अडचणींचं सामनाच खूप करावं लागायचा आताच्या एल पी जी गॅस कनेक्शन असल्यामुळे आम्ही खूप सुधारित झालेलो आहोत आणि मला आता ते खूप छान वाटतंय पण चूल ती चूल अशी होती तिची कधी कधी आठवण येते पण ती मागे पडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि एकंदरीत मला खूप मस्त वाटते